मी आत्ता काही दिवसापूर्वी सॅमसंगचा मोबाईल घेतलाय गॅलेक्सी ए चौदा तो मोबाईल एवढा चांगला निघालेला आहे तो बॅटरी बॅकअप छान आहे परत स्मूथ चालतो हँग होत नाही जास्त परत साऊंड त्याचा खूप चांगला आला आहे तर मला हा खूप चांगला एक्सपिरीयन्स आलेला आहे की हा सॅमसंगचा गॅलेक्सी ए चौदा मोबाईल खूप चांगला आहे